स्पर्धा परीक्षा आयोजित करणारी नवयुवक संस्था ही आपल्या वर्धा जिल्ह्यामधे खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेचे आयोजन करते ही जी संस्था आहे ती एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक अशा तिन्हीही पातळीवर मोठ्या प्रमाणात आय स्पर्धा आयोजित करण्यासाठी ओळखली जाते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे हा त्यांचा एक मुख्य प्रकार आहे स्पर्धा आयोजित करताना त्यांनी प्रत्येकाच्या म्हणजे वयोगटातील प्रत्येकान व्यक्तीच्या आणि त्यांच्या मनातील भावनेंचा सन्मान करून आणि आपल्या समाजाला कशाप्रकारे वाव मिळेल व त्यामुळे आपला समाज वर्ग किंवा समाजवर्गामध्ये वावरणारे विद्यार्थीवर्ग तसेच नवयुवकवर्ग त्याच्यानंतर व म्हातार म्हातारपणात जे लोक असतात म्हणजे प्रौढ वर्गातील लोकांना सुद्धा प्रोत्साहन करण्यासाठी ते विविध प्रकारे स्पर्धा आयोजित करतात परत स्पर्धा आयोजित करताना त्या मोठमोठ्या प्रमाणात बक्षीस वितरणे अल्पहार त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मेडल्स प्रमाणपत्र वगैरे देऊन त्यांचं प्रोत्साहन करतात त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ते स्पर्धा स्थानिक लेवलवर झाली पाहिजे आणि त्यास् त्यामध्ये कोणतीही तिकीट न घेता निःशुल्क प्रमाणात पाहण्याची व्यवस्था करून त्यांना मोठ्या प्रमाणात स्पर्धेचं आयोजन करून त्यांना वाव मिळावं यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात स्पर्धा नवयुवक ही अशी एक संघटना आहे की नव ह्या संघटनेमुळे आमच्या जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांना खूप मोठ्या प्रमाणात वरच्या पदावर जाण्यासाठी व आपलं करीयर स्प एक खेळामध्ये कशाप्रकारे घडवता येईल याच्यासाठी तेच् नेहमी सतत झटत राहतात आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित करत राहतात आणि त्याच्यामध्ये त्यांना पार्टिसिपेट करण्यासाठी प्रोत्साहन पण करत राहतात